आमच्या घरीही भरपूर पुस्तकं आहेत माझे वडील आजोबा माझ्या काकी यांना भरपूर पुस्तकं का माझे काका यांना भरपूर पुस्तकं वाचायची आवड आहे आणि घरी भरपूर पुस्तकं आहेत आणि आम्ही परभणीत राहायचो आधी मी तिथे तिथे भरपूर पुस्तकं घरी होते आणि तिथे ग्रंथालयही होतं ग्रंथा ग्रंथालयातून आम्ही पुस्तक घरी आणायचो आणि भरपूर पुस्तकं वाचायची मलाही आवड आहे आणि मी मला खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात मला कादं बरी वाचायला खूप आवडते मला एखाद्या महापुरुषावर लिहिलेले पुस्तकं त्याचं जीवनचरित्र वाचायला आवडतं इन्स्पायरिंग बुक्स वाचायला आवडतं सगळ्यात जास्त माझं माझी आवड मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी सायकॉलॉजी बेस पुस्तकं मला अधिकाधिक आवडतात आणि काही निवडक पुस्तकांची जर नावं सांगायची झाली तर मृत्युंजय ययाती छावा अशी अनेक कवितांची पुस्तकंही मला वाचायला आवडतात कवितांचीही भरपूर पुस्तकं मला वाचायला आवडतात काही मुख्य पुस्तकं होती तर ही जास्तीत जास्त वाचायला आवडतात आणि घरातही वाचनाची आवड सगळ्यांना असल्यामुळे आधीपासून तेच साहित्याचं वातावरण घरात होतं आणि त्यामुळे अनेक बुक्सही इंग्लिश बुक्सही मी वाचतो इंग्लिश बुक्सही वाचायला आवडतात आणि स् ऑलमोस्ट बऱ्यापैकी मी सगळ्याच प्रकारचे पुस्तक वाच वा वाचतो असं स्पेसिफिक नाही आहे की कुठल्या प्रकारचे पण त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं तर मला कादंबरी वाचायला आवडते आणि जीवनचरित्र जास्तीत जास्त बाकी मग तशा सगळ्याच प्रकारच्या पुस्तकं वाचतो